आपल्या महाराष्टावर इंग्रजांचं किंवा मोगलांचं राज्य होतं थोडंफार म्हणजे होतंच त्यामुळं आपल्या मराठी भाषा थोडी मागासलेलीच आहे कारण मोगलांची छाप राह्यलेलंच आहे कारण इतर कितीही गावं आपल्या महाराष्ट्रात बघितली तर मराठीपेक्षा ते मोगलांचे उर्दू भाषेतलीच नावं आहेत जसं औरंगाबाद इस्लामपूर अशी बरीच नावं आहेत की ती उर्दू भाषेतली आहेत जे महारष्टात असूनही त्यामुळं आपली महाराष्ट्री महारा म्हणजे मराठी भाषा थोडी मागासलेलीच राहिली आहे इंग्रजांची इंग्रजांनी पण बरेच वर्षं आपल्यावर राज्य केलं त्यामुळं मराठी भाषा सरसकट मराठी बोलण्यापेक्षा इंग्रजांचे शब्द इंग्रजी शब्द बऱ्याच ठिकाणी वापरली जातात मराठीत अंक सांगण्यापेक्षा इंग्लिशमध्ये अंक सांगणं बरेच हे करतात त्यांचा थोडाफार आपल्या मराठी भाषेवर प्रभाव राहिलेला आहे सरसकट मराठी शब्द वापरले जात नाहीत ती वापरायला पाहिजेत सरसकट म्हणजे गावांचीच नावं आता उर्दूमध्ये इंग्लिशमध्ये आलेली आहेत त्यामुळं मराठी शब्द कमी वापरली किंवा गावावर पोष्टर दुकानावरची पोष्टर त्यांच्यावरची नावं मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये किंवा हिंदीत बऱ्यापैकी ठेवलेली जातात